मी फिपकार्डवरून एक साडी मागवली होती ती साडी मला अगदी खूप आवडली मला जशी पाहिजे होती अगदी तशीच बिलकुल जशी पाहिजे होती तशीच आली जसा मला कलर पाहिजे होता बिलकुल तसाच आणि डिझाईनही खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि त्याच्यावरचा रेडीमेड ब्लाउज तर खूपच सुंदर आहे माझ्या घरच्यांना माझ्या मिस्टरांना माझ्या मुलींना ती साडी खूप आवडली माझ्या शेजारच्या बायकांना सुद्धा ती साडी खूप आवडली आणि त्याही म्हणतात की कुठून आणली आणि कुठून बोलावली आणि त्यापण खूप त्यांना खूप आवडली परं म्हण् आणि म्हणून त्या म्हणतात की आम्हीही बोलावणार आहे ती साडी खूपच छान जशी दाखवली तशीच ब आली